हां मी संजना हेरेकर बोलते तर मला ड्रेस अल्टर करून हवा होता तुमच्याकडून तुम्ही मला जे ड्रेस अल्टर करून द्याल का हां मला माझ्या मम्मीकडून भेटला तुमचा नंबर माझ्या मम्मीचं नाव संपदा हेरेकर आहे

हां हां ठीक आहे माझं वन पीस एक आहे तो मला जरा खूप लांब होतो आहे मग तर तो मला जरा पायातून अल्टर करून हवं आहे आणि हात पण जरा शॉट करून हवे आणि तो जरा अल्टर पण करून हवा आहे पूर्ण ड्रेस मग ठीक आहे मग मी तुमच्याकडे कधी येऊ शकते ठीक आहे चालेल तुमची म्हणजे टेलरची फी वगैरे काही माप वगैरे

नाही मी येऊ शकत नाही मी तुम्हाला इकडून पाठवू शकते का घेऊन कारण की मला येतं जमणार नाही आहे मला पुढे बाजारात पण जायचं आहे मग तुमच्याकडे माझी मम्मी येईल माझे मेजरमेंट घेऊन मला जरा ते फंक्शनचं सगळं घ्यायचं आहे ना मेकअपचं सामान वगैरे त्यामुळे हो ॲन्युअल डे आहे हां माझं बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज हो इकडे कुडाळमध्ये आहे ते हो

मी मम्मीकडे ड्रेस पाठवून देते आणि पैसे तुम्हाला कधीपर्यंत दिले तर चालतील कारण की आता माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत मी तुम्हाला एका आठवड्यानंतर दिले तर चालतील ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे हां

वन पीस आहे आणि थोडंसं ना म्हणजे त्याला जरासं फाटलं आहे तो थोडासा मधूनच पण तो दिसणार नाही आहे पण तुम्ही जरा तिथे कसला तरी कपडा लावता का त्यामध्ये ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू बाय काकी